श्रीरामनवमी हा कार्यक्रम बुलढाणा जिल्ह्यात अतिशय सांस्कृतिक पद्धतीने व जिल्ह्याच्या अस्मितेला आणि समुदायाला उभारी देणारा असा हा सण आहे या दिवशी ढोलपथके तरुण मुलं पंधरा ते अठरा वयोगटातील अतिशय चांगल्या प्रकारे ढोलपथक वाजवून हा सण साजरा करतात